हां हॅलो हां बोलतो आहे बर कधी हवे आहेत मॅम कधी हव्या आहेत तुम्हाला

बरं मॅडम कसं आहे मला मला एक ॲट ॲटलिस्ट दोन ते तीन तास आधी तुम्हाला ऑर्डर द्यावी लागेल आणि ॲडवान्स जमा करावं लागेल आणि जे हार आहेत त्याची साईज साईज किती हवी आहे ती ती एकदा तुम्हाला मी माझे तुम्ही बघितले असेल बुकलेट माझ्या ह्या वॉट्सॲपवरती तुम्हाला माझा बिझनेस अकाऊंट दिसेल त्यामध्ये तुम्हाला फोटो वगैरे बघायला मिळतील आणि साधी पांढऱ्या फुलांची आणि गुलाबाच्या फुलांचा पण हार आहे तो हार जनरली आम्ही फंक्शनसाठीच वापरतो आणि गुरू नानक जयंतीसाठी उत्तम होईल आताच मी गजानन महाराजाच्या प्रगटदिनाच्या वेळेस पण ह्या हे असेच हार दिले होते तर तुम्ही एकदा बघू शकता माझ्या स्टेटसवरती

बरं तर मॅडम मला सांगा तुम्ही तर हे जे ब तुम्हाला बुके हवे बुके किती हवे आहेत मॅडम पर हार आमच्या आम्हाला तीनशे वीस रुपये लागतील पर हार आणि बुके जे आहे तुम्हाला स्टँडर्ड कॉलिटी कॉलिटीचे मिळतील त्याची प्राईज आहे दोनशे पन्नास रुपये आता तुम्हाला मी माफक दरात माफक दरात लावतो आहे तुम्हाला हार कारण की हे हार तुम्ही बघाल मार्केटमध्ये एक सातशे ते आठशे रुपये जातात पण आता गुरू नानक जयंती आहे आणि सीजन आहे त्यामुळे तुम्हाला माफक दरात लावतो आहे मी मॅडम चला मी हां मॅडम तुम्ही जे डिटेल्स पाठवले आहेत मी ते फॉर्ड केत माझ्या कारागिरांकडे तर एक दोन ते तीन तासामध्ये तुम्हाला ते मिळून जातील तर ह्याच नंबरवरती माझा गुगल पे आहे तुम्ही ॲडव्हान्स जमा करा हजार रुपये

ठीक ठीक आहे मॅडम धन्यवाद पाठवा आम्हाला तुम्ही पेमेंट पाठवा मग काम सुरु होईल लगेच